स्पर्धा आयोजित करणारे राजकीय गट आणि संघटना किवा संघटना आहेत त्या कशाप्रकारे आयोजन करतात तर रा स्पर्धा आयोजित करणारे राजकीय गट हे म भरपूर प्रमाणात आहेत व संघटनासुद्धा आहेत काही संघटनेद्वारे स्पर्धा आयोजित केल्या जातात काही संघटनेमध्ये भरपूर गावचे तालुक्याचे जिल्ह्याचे किंवा राज्याचे असे भरपूर संघ असतात मग त्यानुसार त्या संघटना काही स्पर्धा आयोजित करतात तर त्या स्पर्धेचे काही नियम व अटी हे त्या संघटना ठरवतात संघटना जशा ठरवतात तसे व त्या खेळाचे त्या स्पर्धेचे नी हे असतात नियम व अटी असतात तर काही राजकीय गटसुद्धा स्पर्धा आयोजित करतात लाखो रुपयाची बक्षीसे ठेवतात राजकीय नेत्यांसाठी जे की भावी आमदार माजी आमदार आजी आमदार यांच्या नावे ह्या स्पर्धा आयोजित केल्या जातात त्यामध्ये लाखो रुपयाची बक्षीसे ठेवली जातात मग त्यासाठी स्थानिक संघ लोकल संघ तालुकास्तरीय जिल्हास्तरीय संघ असे भरपूर संघ येतात जेवढे मोठे बक्षीस तेवढे लांबून संघ येतात तर संघटनेद्वारे आयोजित केलेल्या स्पर्धा ह्या भरपूर वेळा वादग्रस्त ठरतात कारण संघटना आपल्या स्वतःच्या संघांना किंवा आपल्या जवळच्या संघांना वर जाण्याची संधी किंवा राजकीय गटसुद्धा आपल्या स्वतःच्या संघाला किंवा आपल्या जवळच्या संघांना इतकी वर जाण्याची संधी हे जास्त प्रमाणात येतं त्यामध्ये बऱ्यापैकी ह्या खेळामध्ये किंवा स्पर्धेमध्ये बऱ्यापैकी हे होत बार्गनिंग वगैरे होतं त्यामुळे हे खेळ अतिशय अशा उत्कृष्ट दर्जाचे न होता निकृष्ट दर्जाचे ह्या स्पर्धेचे आयोजन होते व ह्या स्पर्धेला डाग लागतो किंवा कलंक लागतो असं जरी म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही तर काही स्पर्धेचे योजन हे अतिशय काटेकोरपणे व अतिशय पद्धतशीरपणे असते त्यामध्ये आपले संघ कोणते दुसरे संघ कोणते जवळचे संघ कोणते लांबचे संघ कोणते हा जवळून आला आहे हा लांबून आला आहे किंवा हा खूप दूरून आला आहे असं न पाहता तिथे डायरेक्ट ज्याच्या त्याच्या गुणवत्तेनुसार क्रमांक दिले जातात ज्याच्या त्याच्या गुणवत्तेनुसार बक्षीसे दिली जातात ज्याच्या त्याच्या गुणवत्तेनुसार सर्व असतं सर्व काही नियमाने चाललेलं असतं अशाही काही स्पर्धा आयोजित होतात राजकीय गटात किवा संघटनेमध्ये अशाही स्पर्धा असतात तर काही ठिकाणी लाचखोरी ही भरपूर प्रमाणात होती यामध्ये बक्षीसाचा काही प्रमाणात हिस्सा हा संघटनेला किंवा राजकीय गटाला मिळतो किंवा ते घेतात आणि त्या संघांना वर जाण्याचं प्राधान्य देतात अशा प्रकारे काही ठिकाणी आयोजन हे अगदी व्यवस्थितपणे होते तर काही ठिकाणचे आयोजन हे अतिशय बेकार होते त्यामुळे काही इ संघ ह्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आ आधी नकार देतात कारण त्यांना माहिती असतं ही हा राजकीय पक्ष किंवा ही संघटना की जे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करते अतिशय निकृष्ट दर्जाचे निर्णय देते यांचे नियम चुकीचे आहेत हे फक्त म्हणायला एक आणि असायला एक असे आहेत असे समजून काही इ स्पर्धेमध्ये काही संघ आधीच बाजूला होतात तर काही संघ त्यांना माहीत असतं हा राजकीय गट आपलाच आहे आणि निर्णय हा आपल्या बाजूने जाणार किंवा ही संघटना आपलीच आहे आणि निर्णय आपल्याच बाजूने जाणार ह्यामुळे काही संघ त्यामध्ये भाग घेतात व काही जी बक्षीसाची ठराविक ठरलेली रक्कम असते त्यापैकी जी ठराविक ठरलेली रक्कम असते ती राजकीय गटाला किंवा संघटनेला देऊन आपला संघ कशा प्रकारे वरच्या लेवलला म्हणजे सेमी फायनल फायनलमध्ये जाता येईल असा प्रयत्न करतात